धाराशिव जिल्ह्यातील प्रसिद्ध असलेले स्थानिक खाद् खाद्यपदार्थ म्हणजे म्हणजे धाराशिव धाराशिव शहरातील जुने आणि प्रसिद्ध असलेले उस्मान गुलाबजामुन गुला हे गुलाबजामुन अत्यंत जुन्या जु अत्यंत जुन्या रूढी पिढीपासून चालत आलेले आहेत आणि तेव्हापासूनच हे गुलाबजामुन प्रसिद्ध आहेत आणि ते आजही त्याच चवी चवीनुसार मिळतात आणि येथे उत्तम रेस्टॉरंट कँटिन किंवा ढाबे हे सगळे खूप प्रमाणामध्ये आहेत तेथीलच एक म्हणजे भाग्यश्री ढाबा जो आत्ताच्या वेळेमध्ये खूप प्रसिद्ध झाला आहे त्याच्यामध्ये मटण थाळी ही खूप प्रसिद्ध झाली आहे आणि खूप फेमसही आहे आहे येथील रेस्टॉरणमडे नॉन वेज खूप चांगल्या पद्धती चे मिळते मिळते तेथील व्यवस्था

व्यवस्था पण सुसोयीस्कर आणि व्यवस्थित आहे ति तेथील लोक सगळ्यांना व्यवस्थितरीत्या ट्रीट करतात ह्या रेस्टॉरणमध्ये सि सगळ्यांनी जावे तेथील प्रतिसाद खूप चांगला मिळेल तसेच तसेच बासुंदी हाही प्रकार उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध आहे आहे बासुंदी ही बासुंदी ही वेगवेगळ्या फ्लेवरमध्येही येथे मिळते आहे मिळते आहे तर या खास प् प्रसिद्ध असलेल्या पदार्थांनी पदार्थ पदार्थ तुम्हाला नक्कीच आवडतील